प्रवासाला जात असताना आपले सुरक्षेची जबाबदारी अशी घ्यायला पाहिजे म्हणजे ज्यांच्याकडे आपल्याला ट्रस्टेबल आहे त्यांच्याकडून तिकिटं घेणे त्याला त्यांना त्याच्यामध्ये काही फ्रॉड नसते तशा ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आणि जसा आपण बस ट्रेन किंवा अदर कोणत्याही कोणत्याही ट्रॅव्हलमध्ये जाताना तिथे भीड न भीडमध्ये प्रवास न करणे तिथे पॉकेटमार असते वेगवेगळ्या प्रकारचे चोरउचक्के राहते त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्याने आपल्याला वाचून राहणे थोडंसं दूर राहणे आणि ट्रॅव्हलिंगमध्ये कोणत्याही प्रकारच्या सामान आपल्या आहे का नाही आहे आपल्या बॅग आपल्या बॅग चांगल्याने ठेवणे त्याच्यामधे आपल्याला लॉक वगैरे आपल्या सामानचं खात्री घेणे या सगळ्या सगळ्याबाबत आपल्याला जागरूक असले पाहिजे